मराठी भाषेचा वापर हा साहित्यामध्ये कवितांमध्ये सुद्धा केला जाऊ कवितांमध्ये मराठीमधील कविता इतक्या सुंदर असतात काय कविता आपल्या मनांना भावनांना रुजून जातात आणिक मराठीमध्ये कलात्मक म्हटलं म्हणजे की मराठीची जर कलाकाराची असेल तर मराठी अतिशय चांगल्या प्रकारे शुद्ध बोलून अशा कला केली जाते मराठीत आणि त्यामध्ये प्रत्येक व्यक्तीचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करून आपण प्रत्येक भाषा बोलू शकतो मराठीमध्ये अशा प्रकारे मराठीचा वापर आपण चांगल्या प्रकारे करू शकतो मराठी भाषा ही इतकी सोपी आहे की म्हणूनच मराठी भाषेला मातृभाषा असे म्हटलेले आहे मराठी भाषेचा वापर आपण आपल्या साहित्यिक जीवनात सुद्धा करू शकतो कलात्मक जीवनात सुद्धा करू शकतो आणि आपण जर कुठं पार्टिसिपेट केलं असेन कार्यक्रमात वगैरे तिथे पण सुद्धा आपण मराठीचा वापर करू शकते इतकी सुंदर अशी मराठी भाषा आहे म्हणून मराठी भाषे म्हणून मराठी भाषेला मातृभाषा असे नाव संबोधले जाते मातृभाषा म्हटलं म्हणजे जी आपल्या आईपासून शिकवली जाते तिलाच मातृभाषा म्हणतात तिलाच मराठी भाषा म्हणतात अशा प्रकारे आपण मराठी भाषेचा वापर प्रत्येक गोष्टीत प्रत्येक कलेत प्र प्रत्येक याच्यात करू शकतो